हां हॅलो कोण बोलतं हो हो बोलत आहे बोला ओके आमच्याकडे सध्या तरी हां बुक्स भेटेल ड्रॉईंग्स भेटतील डायरी वगैरे भेटतील पेन पेन्सिल आपल्याला स्कूल कॉलेजमध्ये जे जे स जेवढी लागते तेवढं सगळं भेटून जाईल आत्ताच नवीन आमच्याकडे आत्ता अव्हेलेबल नाही आहे पण तुम्हाला मी दोन तीन दिवसामध्ये अवेलेबल करून देऊ शकतो चालेल का तुम्हाला ओके बुक्स आता आता शंभर पानांचा पन्नासपासून रेट सुरू आहे आणि दोनशे पानांचा ऐंशीपासून रेट सुरू आहे आत्ता नवीन माल आला आहे मला आत्ताच पुणेवरून नवीन माल आणला आहे मी ओके ओके तुम्हाला डिस्काउंट लावून देऊ आम्ही ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला तेवढ्या मालावरती भेटून जाईल मला तेवढं काही हे नाही हां हां हां कलर हां हो हो तर आता रायटोमिंटर आहे बटरफ्लॉय आहे ट्रायमॅक्स हे सर्व प्रकारचे पेन आम्हाकडे सिग्नेचर पेन सुद्धा आम्हाकडे भेटतील आणि नवीन

ओके ओके हो हो हो ते पन भेटतील तीन हो आमाकडे तीन रुपयापासून पेनाची सुरवात आहे ते शंभर ते दीडशेपर्यंत ही पेनाची सुरुवात आहे भेटून जातील तुम्हाला आमच्याकडे हां हां हां हां तुम्ही तू हां हां तुम्ही ओके हां तुम्ही जरी आम्हाला कपड्यांची ऑर्डर दिलं तर सूजची पण ऑर्डर दिल्यानंतर आम्ही अव्हेलेबल करून देऊ तेवढं काही हे नाही हो हो हो हो हो हो छोटे लहानपासून मोठ्यापर्यंत तुम्हाला आम्ही अव्हेलेबल करून देऊ तसं काय नाही तसं तुम्ही मला ऑर्डर करा आणि ॲड्रेस वगैरे पाठवून द्या जमलं तर डिटेल हो हो हो हो डिलेव्हरी पण आम्ही करून देऊ शकतो आमचं सकाळी सा साडेनऊ ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत आमचं शॉप ओपन असते अजून काही दुसरं काय लागणार आहे का तुम्हाला हो हो नक्की सांगा आणि आमच्या शॉपचा कार्ड तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो जरी काय लागलं तर त्या नंबरवरती तुम्ही वॉट्सअप करू शकता मला

हो हो व्हॉट्सअपवरती हाच नंबर आहे तुम्ही मला कधी पण मॅसेज करू शकता ओके ओके ओके चालेल ठीक आहे